आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संग्रहालय आहेत त्याच्यामधले छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय त्याचं टायमिंग सकाळी दहा ते सहा त्यानंतर कॉईन म्युझियम ते त्याचं टायमिंग सकाळी दहा ते पाच महात्मा गांधी म्युझियम साडे नऊ ते सहा त्याचं टायमिंग आहे त्याच्यानंतर नेशन मेरोटाईम म्युझियम त्याचं टायमिंग सकाळी दहा ते पाच नंतर द राजा दिनकर केळकर म्युझियम हे एक स्टोरिकल म्युझियम आहे त्याचं टायमिंग दहा ते साडेपाच नंतर भवानी मुजियम त्याचं टायमिंग दहा ते पाच आणि ते मंडेला बंद असतं त्यानंतर ट्रायबल म्युझियम हे आदिवासी संग्रहालय ज्याला आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रातील संग्रहालयामध्ये एक अद्वितीय आणि प्रतिष्ठित संस्था आहे महाराष्ट्रातील आदिवासी समुदायांच्या आकर्षक जगाचे प्रवेशद्वार म्हणून काम करत असलेल्या संग्रहालयात कलाकृती वस्तू आणि साहित्य यांचा आकर्षक संग्रह आहे जे त्यांची समृद्ध संस्कृती आणि परंपरा साजरे करतात त्याचं टायमिंग दहा ते पाच आहे आणि ते संडेला बंद असतं नंतर वीरमाता म्युझियम त्याचं टायमिंग दहा ते साडेपाच आहे आणि हे फक्त संडेला ओपन असतो नंतर जहांगीर आर्ट गॅलरी ह्याचं टायमिंग अकरा ते सात हे आहे नंतर नेहरू प्लॅनिटोरियम याचं टायमिंग अकरा ते पाच आहे नंतर आगाखान पॅलेस हे पुण्यामध्ये आहे त्यानंतर लोकमान्य टिळक म्युझियम हे मुंबईमध्ये आहे नंतर मराठा हिस्ट्री म्युझियम हे पुण्यामध्ये आहे नंतर इंडियन म्युझियम ऑफ कंटेन हे मुंबईमध्ये आहे नंतर महाराष्ट्र स्टेट पोलीस म्युझियम हे सुद्धा मुंबईमध्ये आहे वॅक्स म्युझियम हे लोणावळ्यामध्ये तसेच भीमा कोरेगाव मेमोरियल म्युझियम हे पुण्यामध्ये आहे वार मेमोरियल म्युझियम हे सुद्धा पुण्यामध्ये आहे नंतर सुदर्शन आर्ट गॅलरी हे सुद्धा पुण्यामध्ये आहे नंतर सिद्धगिरी ग्रामजीवन म्युझियम हे कोल्हापूरमध्ये नंतर रत्नागिरी मरीन म्युझियम हे रत्नागिरीमध्ये नंतर सावंतवाडी प्लेस म्युझियम हे सिंधुदुर्गामध्ये असे खूप वेगवेगळे संग्रहालय आपल्या देशामध्ये आहेत